पेट्रोलच्या वाढत्या किमतीनुसार आज आजच्या तर आजच्या परिस्थिती तर लोकं खूप लोकं चार्जिंगच्या गाड्या वापरत आहेत बाकी सायकलचा वापर करत आहेत आज नवीन टेक्नॉलॉजीनुसार चार्जिंगच्या गाड्यावर सायकलीसुद्धा चार्जिंगच्या निघाल्या आहेत त्यामुळे प्रदूषण कमी होत आहे त्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग ह्युमन वॉर्मिंगपण संख्या कमी होत आहे आजच्या आजच्या घडीला जर माणसांनी सायकलचाच वापर करावा विविध आजार व विविध दवाखानं असतील त्याला सामोरे जावं लागत आहे पेट्रोलचा वापर कमीत कमी करावं घरापासून जर जवळ अंतर असले तर चालत जावे नाही सायकलवर जावे गाडीचा वापरही कमी करावा त्यामुळे प्रदूषणही होणार नाही जुन्या गाड्या सरकारने तर सक्त बंद केल्या आहेत आता नवीन मॉडेल आलेले आहेतत बी एस सी सजस ते कमी प्रदूषण करू शकतात